मी संगीत घेतल्यामुळे काय होतं आहे मला ते भजनांचीच गाणी किंवा असं बाहेरची गाणी आमच्या झिम्मा फुगडींची गाणी अशीच जास्त आवडतात चित्रपटांची गाणी तेवढी आ आवडतात पण तेवढी आवड नाही चित्रपटांचे आता ते चित्रपटाची गाणी म्हणजे काय किती हा धांगडधिंगाणाच असतो तो त्यापेक्षा तुम्ही आ मला असं वाटतं की आपण आहे ना भजनचंच जास्त भजन आपली साधी नॉर्मल गाणी असतात ना तीच गायलेली बरी कीर्तन भजन आणि आमची झिम्मा फुगडींची गाणी परत आम्ही असं म्हणजे आम्ही गौरी गणपतीला आहे ना असे मोठे मोठे गीत लावतो म्हणजे मोठे मोठे गीत म्हणजे ते रामायण सीता कशी सितेचं गीत अर्जुनाचं गीत भरपूर म्हणजे श्रावण बाळाचं गीत हे आमची गाणी आहे ना अशी म्हणजे खूप चांगली आहेत ती त्याच्यात सगळं त्यांचं चित्र उभं केलं जातं अशी गाणी आम्ही म गौरी गणपतीला गातोना त्याच्यामुळे ते खूप बरं वाटतं ते गाता गाता ते चित्रपटाची गाणं म्हणाल ना तर ती अजिबात नाही ती म्हणजे तो जास्त धांगडधिंगाणा आणि ती म्युझिक म्युझिक ऐकूनच ते कान फुटतात असं आहे आणि भजन केल्यामुळे काय होते थोडं मनाला शांती लाभते थोडं बरं वाटतं रिलॅक्स वाटते आणि आता आपण पिच्चरची गाणी म्हणण्यापेक्षा ती भजन गाणी थोडंसं त्यांच्याने नामस्मरण होते आपलं भजन गायल्यामुळे देवाचं नाव येते तोंडात त्याच्यामुळे असं बरंच वाटते की आणखीन देवाचं नाव येते नामस्मरण होते म्हणून ती चांगली गाणी वाटतात